क्रीडा संबंधित सांगायचं असेल तर मी माझा अनुभव सांगू इच्छितो मी माझी मी फुटबॉल खेळायचो शाळेतून आमची एक टीम होती आणि आम्ही खूप संबंधित होतो सगळे टीम आम्ही अशी टीम खेळायचो प्रॅक्टिस आम्ही करायचो बी टी सी ग्राउंडला आमची इथं आहे एक चार नंबरमध्ये बी टी सीला खेळायचो स्कूलमध्ये ही प्रॅक्टिस करायचो तसेच मग खेळून खेळून आमचे मॅचेस असायचे ग्राउंड्सवर वेगळ्या वेगळ्या तिथून खेळून आम्ही लीग मॅचेस खेळायचो डिस्ट्रिक्ट स्टेट असे पुढंही पुढं जातच रहायचो ट्रॉफी आणायचो स्कूलसाठी हा अनुभव तर खूपच छान होता अजून टीमबद्दल तर काय बोलू टीम आमची खूप इलेवेन बोललं तर सगळेच भारी खेळणारे खेळून खेळून आम्ही इतक्या पुढे गेलो होतो की नुसतं म्हणजे जेव्हाही खेळायला जाईल तेव्हा आम्ही जिंकूनच यायचो शाळे शाळेचं नाव तर झालं होतच पण आमचं पण नाव खूप झालं होतं आम्हाला सर्टिफिकेट्स भेटायचे चांगले चांगले जे आम्हाला पुढंही कामी येईल असे अजून डिस्टिक स्टेट स्टेटमध्ये आमचं तर खूपच हे झालं होतं अजून आमचा स्कॉड पण खूप चांगला होता असा माझा अनुभव होता हेच मी बोलू शकतो धन्यवाद